भारताच्या स्वातंत्र्य चळव च चळवळीमुळेच आपल्याला आपल्या भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालेले आहे या स्वातंत्र्य चळवळीत प्रामुख्याने सांगायचे झाल्यास महात्मा गांधीजी भगतसिंग इतरही महान क्रांतिकारक आणि नेत्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आपलं योगदान दिलेलं आहे त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे यातील काही महत्त्वपूर्ण घटनान् चा विचार केल्यास सविनय कायदेभंग दांडी मार्च भारत छोडो चळवळ अशा खूप साऱ्या चळवळीचं आपल्याला नाव घेणं क्रमबाद्य ठरते प्रत्येक चळवळीचं नाव किंवा प्रत्येक घटनेचं वर्ण आपण इथे थोड्याशा वेळात करू शकणार नाही